आमच्या गावातीलं स्थानिक देवता जगदंबा देवी आहे आणि त्या देवीचे खूप उपासना वगैरे केल्या जाते आणि चैत्र महिन्यात त्या देवीची मोठी यात्रा निघते आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरचे सगळे लाखोनी लोक जमा होतात आणि त्याची यव मोठी यात्रा निघते खूप डीजे चालतात ढोल ताशे रांगोळ्या काढल्या जातात नवीननवीन कपडे घातल्या जातात देवीला खूप श्रुंगार केल्या जातो मळवट भरल्या जाते गुलाल वगैरे उधळून करतात रांगोळ्या काढल्या रस्ता रस्तोरस्ते सडे टाकून रांगोळ्या काढल्या जातात आणि मशाली रात्रभर जागे असतात सगळे लोक आणि मशाली घेतल्या जातात त्यांच्या आरत्या वगैरे केल्या जातात मोठ्या याच्यात त्या देवीची यात्रा मिरवणूक निघते सगळ्या गावभर देवी मिरवल्या जाते आणि तिचे सगळे हे करून तिच्या ओट्या भरतात